आम्ही जेव्हा शाळेमध्ये गेलो तेव्हा आमचे सर आम्हाला योग करायला शिकवायचे तसेच आम्हालाच योग येत नव्हती तरीही आमचे सर आम्हाला चांगल्या प्रकारे योग शिकवत होते आम्हाला योग तसेच करता करता आम्ही घरी पण प्रयत्न योग करायची करायचो तशेच योग करत करत आम्हाला रोज आता सवय झाली की योग करावं आम्ही रोज आम्हीही घंटा घंटा दोन घंटे असे योग करत असायचो आता आम्ही रोज योग करतो तशेच योग केल्यामुळे आपल्या बॉडीला चांगली बॉडी राहती तंदुरुस्त राहती तसेच आपल्याला कोणताही रोग येत नाही आपली म बॉडीला अशी मेंटेनमध्ये राहते त्याच्यासाठी आपण योग केला पाहिजेत आम्ही योग आता रोज करत आहे योग केल्यामुळेच बॉडीला चांगली प्रोटीन खायला भेटते भूक लागते आणि चांगली तंदुरस्त आपली बॉडी राहू शकते